शिक्षकांनी शाळांमध्ये सहसा मुख्यत्वे करून जीवन जगण्याची कला शिकवल्या गेली पाहिजे जेणेकरून प्रत्येक व्यक्ती हा माणूस म्हणून जगण्यासाठी तयार होईल आणि त्याचबरोबर आपल्याला पोट भरण्याची जे कला आहे ते पण शिकल्या गेली पाहिजे त्यासाठी शाळेत शाळेपासूनच पशुपालन कुक्कुटपालन सुतारकाम या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून विद्यार्थी शाळा संपल्यानंतर नोकरीच्या मागेच न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करू शकेल त्याचबरोबर नवनवीन उद्योगधंदे उन् उच्च तंत्रज्ञान हे त्याच्यापर्यंत पोहोचले गेले पाहिजे शिक्षकांच्या माध्यमातून जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींना तोंड देण्यासाठी तो तयार झाला पाहिजे त्याचबरोबर शाळेमध्ये शिक्षक हाच एक असा आहे को तो विद्यार्थ्यावर संस्कार करून त्याला जीवन जगण्यासाठी तो कसा तयार होईल यासाठी तयार करत असतो